कार्टून हा प्रकार सर्वांना माहीत आहे आणि पॉलिटिकल कार्टून्स जे अतिशय सिरियस वृत्तपत्राचे वाचक असतात ते चांगल्या राजकीय व्यंग्यचित्राची दखल घेत असतात अर्थात कार्टून म्हणजे हास्य चित्र नव्हे तर राज कार्टून हे एखाद्या अग्रलेखाच्या तोडीचं पण असू शकतं आणि त्याचबरोबर या कार्टूनचा एक भाग म्हणजे व्यक्तिचित्र विनोदी व्यक्तिचित्रच नुसतं एखाद्या राजकीय पुढ्याऱ्याचं किंवा कलावंताचं सिंगल एक चित्र जे फनी आहे त्याला कॅरिकेचर हा शब्द आहे आणि ही कॅरिकेचर मी स्वतः जेव्हा एका अमेरिकन कॅरिकेचरशी उत्कृष्ट कॅरिकेचर बघितल्यानंतर प्रयत्न करायला लागलो आणि मला काही अंशी ते जमलं त्याच्यानंतर पुढे माझी ती करियरच होऊन घे गेली आणि अनेक लोकांकडून कौतुक होण्याचा प्रसंग आला आणि हे सुद्धा आपल्या देशापेक्षा परदेशात हा फार कॉमन प्रकार आहे मात्र भारताच्या कानाकोपऱ्यात अजून कॅरिकेचर त्यांना पॉलिटिकल कार्टून माहीत असतात पण कॅरिकेचर विशेषच माहीत असतातच असं नाही तर हे होणं आवश्यक आहे आणि मला सुदैवाने कधी कधी असा योग आला की कार्टून्स काढून दाखवणं आण त्याच्यावर बोलणं असं डेमॉनस्ट्रेशन लेक्चर जेव्हा द्यायचा प्रसंग आला तेव्हा अतिशय सुंदर प्रतिसाद मिळाला कॉलेजेसमध्ये झाली तेव्हा विद्यार्थ्याकडून प्रतिसाद मिळाला कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये झाले ते एक्झिक्युटिव्ह लोकांनी त्यांची पसंती दर्शवली शाळांमधून फार चांगला अनुभव आला तर हे एकदम एनरिचिंग ज्याला म्हणतात असं नुसतं एखादं चित्रकार चित्र काढताना बघितलं तरी ते संस्कारक्षम प्रसंग असतो तर हा जेव्हा असा एक प्रकारे प्रसंग येतो तुम्हाला लोकांसमोर कला सादर करण्याचा त्या फर फार ती चांगली गोष्ट असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी चित्र काढून असं आमच्या ड्रॉवरमध्ये टेबलाच्या ठेवून दिलं तर काय उपयोग पण जेव्हा ते लोकांसमोर जातं लोकांची प्रतिक्रिया ते लोक त्याचा आनंद घेताल ते एक सर्कल पूर्ण होतं असं मला वाटतं